लिहिण्यासाठी शांतता हवी असते हे गोष्ट खरी जितके आहे परंतु एखादा प्रसंग आपल्यासमोर जर घडला तर आपल्याला ते मनापासून वाटतं की यावर आपण लिहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी मग मी जागेची अट ठेवत नाही जर एखादे बसमध्ये मला एखादे गर्दीत मला काही जाणवलं तर मी ते तेव्हाच्या तेव्हा ते नोंदवून ठेवते कारण नंतर विसरण्याचा संभवता जास्त असते एखाद्या वेळेस मला कधी अर्ध्या रात्री एखादी गोष्ट आठवली एखाद्या कविता सुचली तर ते मी तेव्हाच उठून माझ्या नोंदवहीमध्ये मी ते नोंदवते की मला हे हे शब्द आठवला आहे आणि ह्याच्यानंतर मी ते पूर्तता त्याची पूर्ण करेल मी ते रात्रभर ते लिहित बसणार नाही परंतु जर मला ते काही शब्द आठवले तर ते मी नोंदवून ठेवते परंतु जर मी त्यावेळेत जर ते लिहिले नाही तर मग मी ते विसरू शकते त्याचबरोबर मला कधीकधी एखाद्या गोष्टी अशा रिकामी बसल्या असल्यास की त्या गोष्टी आठवतात की ज्या आपण त्या लिहिल्या पाहिजे त्याच्यावर कथा लिहिली पाहिजे किंवा एखाद्या गोष्टी कविता केली पाहिजे तर मला त्यावेळेस असं जेव्हा मला असं वाटतं की नाही आहे ह्या गोष्टी तेव्हा मी अतिशय रागातही असले परंतु जर मला ती गोष्ट आठवलं आहे तर मग मी ते तिथे लिहिते आणि जर मला एक मी खूप असे आनंदात आहे आणि आनंदाचा क्षण जगत आहे आणि त्यावेळेस जर मला एखाद्या गोष्टी सुचत आहे तर मी तेव्हा ते मांडते म्हणजे मला माझ्या स्वभावानुसार मी आनंद व्यक्त करत असेल तरी मी लिहू शकते मी दुःख व्यक्त करत असेल तरीही मी लिहू शकते मला जागेची त्यावेळेस अट नसते जर मला ते एखादी गोष्ट ती जाणवली तर ती मी तेव्हा ते नोंदवून ठेवते परंतु कधीकधी असं असते की आपल्याला शांततेत बसून ते लिहावसं वाटतं तर त्यावेळेस मग खूप साऱ्या गोष्टी अशा आठवत जातात आठवत जातात हे गोष्ट खरी आहेत की तुम्ही जेवढं एकट्यामध्ये तुम्ही लिहू शकता नवीन गोष्टी तुम्हाला ल आठो पाठोपाठ पाठोपाठ त्या आठवत जातात